वर्षाच्या सु सुरवातीला एक होळी हा सण येतो त्यामध्ये आपण होळीला पुरणपोळी भजे कढी आलू वांग्याची भाजी भात पोळी असं सर्व काही पदार्थ बनवत असतो त्यामध्ये सर्व त्यामध्ये सर्व बाया हे संध्याकाळला तयारी तयारी करून होळीसाठी जातात म्हणजे होळी होळीची पूजा करतात आणि होळी होळी होळीची पूजा झाली न पूजा झाल्यानंतर होळीला चेटव म्हणजे विस्तव लावून त्याला चेटव पेटवतात त्यानंतर त्या हो म्हणजे तिथं होळी तेवढी एक म्हणजे अशी उत्सुकता असते त्याना ती तिथे इन्जॉय करतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुस दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या व दुसऱ्या दिवशी म्हणजे होळीला आपण कलरने खेळू शकतो किंवा पाण्याने पण खेळू शकतो असे काही वेगवेगळे वेगवेगळे म्हणजे ऑप्शन आहेत आपण हो होळी खेळायचे त्यामध्ये आपण म्हणजे होळी चांगल्याप्रकारे एक प्रकारे इन्जॉय करू शकतो आणि एक एन्जॉय करण्याचा एक तो मोमेंट म्हणता मो मोमेंटसुद्धा म्हणता येतात त्यामुळे होळी एक हा एक चांगला सण आहे त्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे इन्जॉय करू शकतो आणि त्यानंतर येते गुढीपाडवा गुढीपाडवा हा एक खूप सुंदर सण आहे त्यामध्ये आपण घराच्या वर गुढी बांधतात गुढी बांधल्यानंतर तिला त्याला पण आपण सध्या असं पच चांगलेच पच पदार्थ करू शकतो त्याना ज्यालागी आपण जेवण करू शकतो त्यामध्ये आपण त्यानंतर येते नवरात्र ये न नवरात्र येतात नवरात्रामध्ये आपण न नऊ दिवस असतात त्या नऊ दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प वेगवेगळ्या प्रकारचे खेळाने खेळू पण शकतो आणि वेग नवरात्रामध्ये वेगवेगळे कलरच्या साड्या किंवा ड्रेसेससुद्धा आपण घालू शकतो त्यामध्ये नवर दसरा येतात दसऱ्यामध्ये आपण देवीला सोने देतात सोने दिल्यानंतर देवी हे सोनं घेऊनच उठतात कारण एक ते एक ती रीत आहे त्या म्हणजे सोनं देऊनच देवीला उठवायची आणि शेवटला दिवस म्हणजे देवीचं वि विसर्जन देवीचं विसर्जन केल्यानंतर दे देवीचं वि विसर्जन केल्यानंतर आपण देवीला डी जे वगैरे लावूनसुद्धा आपण हे तिला म्हणजे विसर्जन करू शकतो त्यामध्ये आपण देवीला एक असा संदेश देतो की म्हणजे पुढच्या वर्षी लवकरात लवकर येण्याची आम्हाला हे द्या म्हणजे पुढच्या वर्षी लवकरात लवकर तुम्ही येऊ शकता असं आपण नवरात्रामध्ये देवीला हे देतो आणि त्या त्यानंतर आहे गणपती गणपती एक असा गणपती एक असाही आहे त्यामध्ये नऊ दिवस गणपती बसून राहतात गणपतीची रोज पूजा करतात त्याला आरती करतात त्याला शेवटल्या दिवशी त्यांचं जेवणसुद्धा राहते जेवणसुद्धा राहते आणि त्याला एक म्हणजे विसर्जनाच्या दिवशी त्याला पण म्हणतात की बा म्हणजे म्हणजे लवकर जाऊन आणि पुढच्या वर्षी लवकर या असा एक संदेश गणपती गणपतीलासुद्धा देतात आणि नंतर आहे नंतर आहे पोळा पोळा हा एक असा सण आणि ज्यामध्ये आपण बैलाचा बैलाची पूजा करतात आणि बैलाचा एक असा मोठा थवा असतो तिथे बैलांची पूजा केली जातात आणि पोळ्याचा सण हे केला जातो म्हणजे पोळ्याचा सण पार पारला पा पाडला जातो त्यामध्ये आपण त्यामध्ये आपण लहान छोटे छोटे बैलांचीसुद्धा पयपूजा करू शकतो दुसऱ्या दिवशी आणि जे छोटे छोटे मुलं असते त्यांना आपण म्हणजे त्यांना आपण दुसऱ्या म्हणजे छोटे बैलं देऊन मातीचे वगैरे त्यांना पण म्हणजे वेगवेगळ्या घरी जाऊन त्यांची पूजा करतात बालपोळा पण सुद्धा होतात त्यामध्ये आपण म्हणजे आपली उत्सुकता जी असते ती त्या पोळ्याला पूर्णपणे होऊन जाते आपण म्हणजे पोळ्याला बैलाची पूजा करतात बैलाला खूप साऱ्या याने सजवतात त्याला एक म्हणजे अशा नवीन नवीन वस्तूनी त्याला सजवतात त्याला म्हणजे असं तयार करून दुसऱ्या जागी नेतात तिथे पोळा फुटतात असे काही गोष्टी आहे ते सणामध्ये पूर्णपणे उत्सुकता आपल्याला पूर्ण होऊन जाते